मागच्या आठवड्यात मी सुरुची कंपनीचा मिक्सर घेतलेला त्याची कॉलिटी भरपूरच खराब आहे जे भांडे भेटले त्याची जी स्टेनलेस स्टील बोलतोय पण त्याला लगेच दहा दिवसात असं वाटतं की पाण्यामुळे थोडं गंज पकडल्यासारखं झालंय जी झाकणं दिली ती एकदम लो कॉलिटीची आहे तर ती तीन भांड्यांची ती बरोबर नाहीयेत लगेच तुटतील असं वाटतंय त्यानंतर कॉर्ड जी आहे तीपण भरपूर छोटी आहे त्याच्यामुळे ते एक तर एक्स्टेन्शन बोर्ड घ्यावा लागतो किंवा

त्या सॉकेटच्या जवळ जाऊन ते मिक्सर लावावं लागतं आणि पातेपण एवढे काही खास नाही मिक्स् म्हणजे आपल्याला जसं पाहिजे ब बारीक किंवा जाडसर वगैरे तसं होत नाही आहे आणि पाते दोनदा निघाले म्हणजे आता दहा दिवसांमध्ये त्याला पुन्हा टाईट करावं लागलं तर त्याची कॉलिटी भरपूरच खराब आहे